भारतीय समाजात धर्म हा एक महत्त्वाचा आणि एक महत्त्वाचा भाग आहे भारतात अनेकदा विविध धर्मांची भूमी असे म्हणतात जिथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन आणि इतर अनेक धर्मांचे लोक शतकानुशतके एकत्र गुण्यागोविंदाने राहत असतात आता जीवन भारतीय समाजात जीवनशैलीचा भाग असा आहे की भारतात धर्म केवळ प्रार्थना स्थळांपर्यंत मर्यादित नाही तर ते लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे जसे की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात कला आणि संस्कृती धर्म हा भारतीय कला साहित्य संगीत नृत्य आणि स्थापत्यकलेचा एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे अनेक मंदिरे मशिदी चर्च आणि गुरुद्वारे ही केवळ प्रार्थनास्थळे नसून ती कला आणि स्थापत्यकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत तर इतर धर्मांचे मला काही पैलू आवडतात जसे की इस्लामधील बंधुता आणि समानता ख्रिश्चन धर्मातील प्रेम आणि क्षमाशीलता शीख धर्मातील सेवा आणि निस्वार्थता बौद्ध धर्मातील शांती आणि माइंडफुल ने जैन धर्मातील अहिंसा आणि अनेकत्त्ववाद जैन धर्मातील अहिंसा आणि अनेकत्त्ववाद हे सिद्धांत सहिष्णुता आणि शांततापूर्ण सहज अस्तित्त्वासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तर विविधतेतील एकता राखण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारे काही भाग घेतला जातो परस्परांचा आदर संवाद आणि शिक्षण सार्वजनिक ठिकाणी सहभाग घेतला जाईल समान नागरिक म्हणून वागणे सहिष्णुता आणि सहानुभूती थोडा भारतीय समाजात धर्माचे स्थान खूप महत्त्वाचे आहे आणि ते आपल्या संस्कृतीला समृद्ध करते विविधतेतील एकता टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि परस्परांचा आदर करणे संवाद साधणे आणि शांतता व सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणे आव